ई बुक्स हे कमी पैशामधे मला उपलब्ध झालेले आहे ई बुक्सची क्वालिटी खरंच खूप उत्तम आहे व त्यांना कॅरी करणे सोपे आहे ज्यामध्ये पुस्तकांचे खूप जास्त ओझे असते व त्यांचे खूप जास्त प्राईझ असते त्यामध्ये ई बुक्स हे सोपे असतात कॅरी करण्यासाठी व त्यांची प्राईझही खूप कमी असते ई बुक्समुळे आपण त्यांना शेअर ही खूप लवकर करू शकतो जे की पुस्तकं फिजिकली खूप अवघड असतात शेअर करण्यासाठी ई बुक्स हे आपण जास्तीत जास्त शेअर करू शकतो जास्त पुस्तकं हे आपण फक्त एक एकमेकांमध्येच शेअर करू शकतो ई बुक्स हे खरंच खूप उत्तम आहे व ते कमी पैशामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे त्यांचा वापर हे आजकाल जास्त होतो